खाजगी आणि सरकारी शाळांचे शिक्षण आणि अभ्यासक्रम हे खूप वेगळे असतात खाजगी शाळेचा अभ्यासक्रम ज्या नियामक मंडळाशी संलग्न आहे ती शाळा ठरवत असते खाजगी शाळा बऱ्याचदा चांगल्या सुविधा वैयक्तिक लक्ष आणि सर्व समावेशक अभ्यासक्रम देतात तर सार्वजनिक शाळा या प्रवेश योग्यता किंवा पर प परवडणारे हे किंवा समान संधी यावर जास्त लक्ष केंद्रित करीत असतात सरकारी शाळांमध्ये करदात्यांच्या पैशातून निधी उपलब्ध होत असतो आणि मगच शाळा चालवली जाते परंतु खाजगी शाळांमध्ये मात्र त्यांना निधी हा काही संघटनांकडून उपलब्ध होत असतो सरकारी शाळांमध्ये खाजगी शाळांच्या तुलनेत मर्यादित साधने असू शकतात आणि त्याचा परिणाम मग सुविधा पायाभूत सुविधा आणि आधुनिक शिक्षणसाधनांच्या उपलब्धेवर सुद्धा होऊ शकतो खाजगी शाळेमध्ये शुल्क म्हणजे शिक्षण शुल्क आणि खाजगी देणग्यांद्वारे निधी दिला जातो आणि त्यामुळे चांगल्या सुविधा व लहान वर्गाचे आकार किंवा लायब्ररी प्रयोगशाळा यासारख्या संसाधनासाठी परवानगी दिली जाते आता अनेकदा शिक्षकांची नियुक्ती करण्यात आधिक स्वायत्तता ही खाजगी शाळेमध्ये दिसून येते त्यामुळे तिथली गुणवत्ताही जास्त असते सरकारी शाळांमध्ये शिक्षकांना राष्ट्रीय मानांकनासारखं राज्य मानांकनानुसार नियुक्ती केली जाते त्यामुळं त्यांची गुणवत्ताही विकासाच्या संधीवरती बदलू शकते बऱ्याचदा क्रीडा कला क्लब यासारख्या विविध प्रकारच्या अतिरिक्त पर्याय खाजगी शाळा देऊ शकतात किंवा समूपदेशन किंवा वै विशेष अशा शैक्षणिक सुविधा अतिरिक्त प्रमाणामध्ये खाजगी शाळा देऊ शकतात पण साधनांच्या कमतरतेमुळे खाजगी शाळांच्या तुलनेत ही उपलब्धता मर्यादित सरकारी शाळांमध्ये आपल्याला दिसून येते कोचिंग क्लासेस किंवा शिकवणी वर्ग हे आपल्याला आता प्रामुख्याने खूप मोठ्या प्रमाणावरती दिसून येतात स्पर्धा ही प्रचंड वाढलेली आहे आणि त्यामुळे प्रत्येकाला स्पर्धेमध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला प्रत्येक विद्यार्थी कोचिंग सेंटर्सला किंवा शिकवणी वर्गाला जाताना दिसून येतो तरीदेखील खाजगी आणि सरकारी शाळा ह्या दोन्ही प्रकारच्या शाळांचे उत्कृष्ट उद्दिष्ट हे दर्जेदार शिक्षण देण्याचेच असते त्यामुळं जे पालक त्यांच्या मुलांसाठी सर्वोत्तम शैक्षणिक वातावरण निवडताना विचार करतात ते या दोन्हीचाही फायदा आणि आव्हानं याचा विचार करून ती शाळा निवडतात